पशुपालनामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या काही सामान्य अडचणी जर म्हटल्या तर त्यामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्याची सगळ्यात मोठी समस्या अलीकडे तयार झाली आहे त्यानंतर समजा तुम्ही पशुपालन करत असाल तर समजा गाय असेल म्हैस असेल बकरी असेल याना काही काळ तरी तुम्हाला जे एकाच ठिकाणी नाही ठेवता येत काही वेळ का असेना त्यांना मोकळं फिरू देण्यासाठी थोडं रान पाहिजे जसं मघाच्याच विषयामध्ये आपण बोलत होतो की कुरणं असायला पाहिजे ही कुरणं खूप कमी झालीत मी जनावरं फिरत नाही ठिकाणावरती ज्यांना चारा द्यायला लागतो पाणी द्यायला लागतं यांचं आजारपण असेल तर यांना डॉक्टर तिथं ठिकाणावर आणणं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि यामध्ये प्रचंड अडचणी आहेत अलीकडे पावसाळा फारसा होत नाही म्हणजे विशेषतः पिकं घेण्याची पद्धत शेतकऱ्यांनी अलीकडे बदलून टाकली म्हणजे पूर्वी असं असायचं की ज्वारी बाजरी हे सगळं घेतलं जायचं त्याच्यामुळे जनावरांना चाराही उपलब्ध व्हायचा त्या चाऱ्याची समस्या आहे पण त्यातल्या त्यात एक विशेष करून ज्या शेतकऱ्याचं पशुपालनावरती अधिक लक्ष असेल ती माणसं मग घास असेल किंवा मका असेल यासारखी पिकं घेतात आणि मग ते पशुपालनामध्ये ते शेत ते जे प्राणी असतात त्यांना अन्नाची व्यवस्था केली जाते पण विशेष करून उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असते हिरवा चारा त्या जनावरांना मिळत नाही आणि मग त्यावर मात करायची असेल तर मग शेवटी आ अतिदुष्काळ पडला किंवा हे झालं तर मग काही छावण्या वगैरे तयार केल्या जातात शासनाकडून त्या ठिकाणी मग ते एकाच ठिकाणी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था केली जाते आणि मग त्या छावण्यांमध्ये शेतकऱ्यांना ह्याच जनावरांना सोडायला लागतं तर समजा मी छोटं उदाहरण देईल की बाहेरगावी तुम्ही जाणार आहात असाल तर किती समस्या तयार होतात आता आमच्याकडे गावी दोन गाई आहेत गाईंची अशी सवय की आमचा एक भाऊ असतो शेतकरी आहे तो तर तो त्या गाईचं जे दूध आहे ते दूध काढायला तोच लागतो आणि तो जर नसेल तर मोठी समस्या तयार होते की आता तो जर दोन दिवस गावाला गेला तर त्या गाईचं दूध काढायचं कोणी असा प्रश्न तयार होतो कारण त्या दुसऱ्याला कोणाला दूध काढूच देत नाही ती एक मोठी समस्या असते आणि त्याने गावाला जायचं तर मग जे चारा पाणी कोणी करायचं किंवा समजा गडी असेल तर तो ठिकाणावर राहिला तर ठीक त्यांनं ती काळजी घेतली तर ठीक तर ही एक समस्या आहे आणि प्राण्यांच्या बाबतीमध्ये आता मी तुम्हाला सांगेल की एकदा आमच्याकडे एक गाय होती आणि तिच्याकडून चुकून कसं काय झालं असेल माहिती नाही पण चारा खाताना एक तार तिच्या पोटात गेला आणि त्या तारेचं इतकं मोठं इन्फेक्शन झालं की ते त्या तारात तो तार बाहेर काढणे शक्य नव्हतं पोटामधून म्हणजे शेवटी त्या प्राण्याचा मृत्यू झाला अशा बऱ्याच घटना आहेत बऱ्याचदा असं होतं की रात्रीच्या वेळी बिबट्या वगैरेचा हल्ला होतो हे छोटे छोटे जी जनावरं असतात जसं बोकड असेल किंवा बकरी असेल तर त्यांना इझिली पिकअप करून ते घेऊन जातात असेही अनुभव आहेत